हां नमस्कार हॉटेल मला विचारायचं होतं की आम्ही लास्ट टाईम आलेलो दोन दिवसापूर्वी तर आमचे काही सर्विस पूर्ण नाही झाल्यात जसा की ए सी ए सी रुमचा बिघडला होता तेवीस मे दोन हजार चोवीस हो हो बरोबर आहे तर तुमचा ए रूमचा ए सी बंद होता कारण का आता तुम्हाला माहिती आहे गरमीचे दिवस आहे किती त्रास होतो आहे त्यामुळे आम्ही आम्ही भरपूर सफर केला आहे तर काही तुम्ही प्राईज वगैरे कमी कराल का

नाही पण तसे कुलिंग वगैरे नव्हतंच पण आता ॲकजस करायचं होतं म्हणून आम्ही काय बोललो नाही फूडची सर्विसही तुमची बरोबर नव्हती आणि मॉर्निंग स्नॅक्स तर तीन चार वेळा बोलवलं तेव्हा तुमचा स्नॅक्स आला होता आणि त्याचे तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस घेतले रूममध्ये आणून द्यायचे आणि काहीतरी कमीजास्त करायला पाहिजे थोडा तरी डिस्काउंट दिलंच पाहिजे ना जर आम्ही रेग्युलर तुमचे कस्टमर आहोत तर ठीक आहे तुम्ही चेक करून मला सांगा हो ठीक आहे चल एवढं केलं थँक्यू मी तुम्हाला कळवते दोन मिनटं द्या मला मला एक कॉल मला घरी पण विचारावं लागेल मी विचारून तुम्हाला कळवते ठीक आहे